मला सगळ्या प्रकारचे झाडं लावण्याची आवड आहे विशेषतः फळांची फुलांची आणि पालेभाज्यांची माझ्या बागेमध्ये पालक आलू वांगे टमाटे मिरची अशा प्रकारची खूप झाडं आहेत आणि फळांमध्ये जांभूळ जाम चिकू अंजीर यासारखी झाडे मी माझ्या बागेमध्ये लावली आहेत आणि ही झाडे जगवणं आणि यांच्यापासून जे फळं मिळतात ते खाणं हे मला खूपच आवडते म्हणून मी हे झाडं आणि फळभाज्या माझ्या स्वतःच्या बागेत मी स्वतःच लावतो